आमच्या पवनारचा चिवडा खूप फेमस आहे आणि त्यासाठी मुरमुरे टाकतात अगोदर आणि त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकतात कांदा मिरचे टमाटर वगरे पण टाकतात कोणी त्यामध्ये निंबू टाकतात स्वाद येण्यासाठी आणि असा कच्चा चिवडा बनवता तो आणि त्याच्यानंतर मला भाजी पण बनवता येते डाळ भाजी पण बनवता येते आणि त्याच्यासाठी पण डाळीला फोडणी द्यावं लागते मसाल्यांमध्ये आणि कोणी कोणी त्याला रोस्ट पण करतात चांगली व्हायसाठी आणि मला पोळ्या पोळ्यावरण भात भाजी हे र डेलीचं जेवण आहे आणि त्याच्यामध्ये मला भात भाजी सगळंच बनवता येते